हां बोला यस हां हां बोला ना कोणत्या वर्षामध्ये ॲडमिशन घ्यायची आहे कोणत्या इयरला हो मी प्रिंसिपल बोलत आहे

तर तुमची के जी वनला ॲडमिशन करायची आहे आमच्या शाळेमध्ये ना के जी वनला ॲडमिशन करण्यासाठी डॉक्युमेंट्स लागतील आणि डॉक्यूमेंट्ससोबत हां ते चालेल त्याचं एजचं काही एवढं मॅटर नाही करत डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवावं लागेल सर आणि फीज लागणार डॉक्युमेंट्स लागणार सर तुम्हाला सगळ्यात पहिले तर त्याचं आधार कार्ड कँडिडेटचं आधार कार्ड पॅरेंट्सचं आधार कार्ड आणि आधार कार्डनंतर तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट्स तो बर्थ कास्ट सर्टिफिकेट्स वगैरे आणि समजा हां पॅरेंट्सचे आता तो छोट आहे तर पॅरे त्याचे तर नसणारच आणि सेल्फ डिक्लरेशन फॉर्म्स वगैरे लागणार सर आमची स्कूल आमच्या स्कूलमध्ये स्कूल बस तुम्हाला अवेलेबल केली जाईल त्या रे त्याचे एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला लागणार नाही सर जी स्कूलची फिज आहे आमची थर्टी थॉउजंड रुपीज पर कँडिडेट पर इयर त्या फिजमध्ये हां त्या फिजमध्ये शाळा झाल्यावर इथेच अभ्यास इथेच ट्युशन क्लास वगैरे इथेच सगळं प्रिपरेशन वगैरे त्यांचं आमच्याचकडे हां तुमचा मुलगा एकदा शाळेमध्ये आला स सकाळी सायंकाळी त्याला बसमध्ये तुमच्या घरापर्यंत सोडून देण्याची संपूर्ण जबाबदारी आमची तुम्ही फक्त सर त्याची ॲडमिशन इथे एकदा करून द्या तुम्हाला एक्स्ट्रा कॉस्ट काहीच नाही लागणार ट्युशन्स वगैरे या सगळ्या आणि तुम्हाला त्याच्याकडे काहीच लक्ष द्यायची आवश्यकता नाही होमवर्क वगैरे ते सगळं सगळं आम्हीच करून घेऊ त्याच्याकडून हां तुम्हाला कुठल्याच प्रकारचा त्रास घ्यावा लागणार नाही त्याच्या अभ्यासासंबंधी तरी इतर गोष्टी वाटल्यास हो हो आमच्याकडे अतिशय उत्कृष्ट प्रकारचे असे प्रशिक्षक अवेलेबल आहे त्या विद्यार्थ्यासाठी आणि हो शिकवण्यासाठीच उत्कृष्ट प्रकारचे शिक्षक आमच्याकडे अवेलेबल आहे त्याबद्दल तुम्ही कुठलीही काळजी करू नका वेल क्वालिफाईडाय आणि सगळ्यांना बराच एक्सपीरियन्स आहे हो हो तुमाला सगळ्या डिटेल्स मी वॉट्सअप करायला लावतो सर हो हो फोन केल्याबद्दल धन्यवाद सर